हां बोला हो हो काय म्हणत आहे हॅलो बोलता हां बोला ना आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डिश आहे तुम्ही कोणती म्हणजे तुम्हाला कोणती हवी असेल तर सांगा तुम्हाला आमच्याकडे वेज नॉनव्हेज इटालियन चायनीज बंगाली वेगवेगळ्या गुजराती वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या भेटतील तुम्हाला कोणती हवे असेल ती आम्ही तुम्हाला थाळी देऊ शकतो तुम्हाला जर ॲडिशनल काही हवं असेल तर तुम्ही तेही मागू शकता ओके ठीक आहे

व्हेजमध्ये आमच्याकडे मॅम पनीर पुलाव आहे वेज पुलाव आहे पुण्णा तुम्ही तुम्हाला हवं असेल ते पुरणपोळी मोदक मग सगळं जेवण आहे ठीक आहे चालेल आमच्याकडे चण्याची उसळ आहे जर तुम्हाला चणे नसतील चालत तर आम्ही दुसरी पण देऊ शकतो तुम्ही सांगू शकता आम्हाला तसा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल वरणभात मॅम तुम्ही कोणत्या स्टेटच्या आहात म्हणजे तुम्हाला जास्त खोबरं लागतं की कमी त्याप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी थाळी तयार करू ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल चालेल हो हो भेटतील ना आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीजमध्ये पुऱ्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता तुम्हाला नॉर्मल मैद्याची गव्हाच्या पिठाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आमच्याकडे ठीक आहे चालेल चालेल आणखीन काही मॅम तुम्ही स्वीट डिश वगैरे काही ऑर्डर करणार का आमच्याकडे गाजरचा हलवा आहे बटाट्याचा हलवा आहे पुन्हा तुम्ही आणखीन काय हवं असेल तर ते तुम्ही ॲडिशनल सांगू शकता गुलाबजामुन रसगुल्ले सगळं आहे ठीक आहे चालेल द्या

ठीक आहे हां ठीक आहे चालेल मॅम तुम्हाला ठीक आहे चालेल मॅम ठीक आहे चालेल ओके थँक्यू मॅम